असं म्हणतात की विश्वाची निर्मिती ही नाद ब्रह्मापासून झालेली आहे आणि मानवाचे जन्मल्यापासनं ते अखेरच्या श्वासापर्यंत सर्व आपलं जीवन संगीतानेच सुरू होते आणि संगीतानीच त्याचा शेवट होतो त्यामुळं आप मानवाच्या जीवनात संगीत हे अतिशय आवश्यक आहे आणि त्यावरच आपलं जीवन अवलंबून असतं आणि कुठलीही जुनी गाणी असू देत किंवा नवीन गाणी असू देत कुठल्याही गाण्याची उत्पत्ती किंवा आपल्या भारतीय संगीत असू दे किंवा पाश्चात्य संगीत असू दे त्याची उत्पत्ती मुलतः सारेगमप ह्या सप्त स्वरातूनच होते त्यामुळं मला जुनी गाणी जितकी आवडतात तितकीच आजची गाणीसुद्धदा आवडतात आ आजची गाणी ही खूप धांगडदिंगा असतो असं म्हटलं जातं पण तसं नाहीये ॲक्च्युअली ज्या गाण्याचा बेस स्वरावर अवलंबून असतो ते गाणं स्वतःच्या मनोदशेतनं भावपूर्ण भावपूर्ण जर अर्थानी जर तुम्ही म्हणाला तर ते कुठलंही गाणं सुंदर होतं आणि मनाला मोहून टाकतं जसं की जुन्या गाण्यामदे आपल्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकरचं गाण काय किंवा त्याच्या अगोदरचं उमादेवीने गायलेलं अफसाना लेख रही हूँ हे फेमस गाणं काय ते मनाला भावून जातं तसंच आजकाल च्या संगीतामधील श्रेया घोषालचं कुठलंही गाणं जर तु्ही घेतलं आपण थोडा वेळ स्वताःचं भान हरपून ते त्यामध्ये रमून जातो त्यामुळं गाणी जुनी असू देत किंवा नवीन असू देत त्याच्यामध्ये भाव असले की ते मनाला मोहवत मला करण संगीत हे माणसाचं मनस्थितीच फक्त बरं नाही करत तर अनेक रोगसुद्धा दूर करतात जसं मेरे नयना सावन भादो हे जर गाणं जयजयवंतीचं म्हटलं तर तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं तसंच पूर्वीचे लोक जेव्हा लढाईला जात तेव्हा मोठमोठ्या आवाजात तुतऱ्या फुंकून सैनिकांना प्रेरणा मिळावी त्यांच्यामदे वीरता संचारून ते लढायला उद्युक्त व्हावे म्हणून युद्धगीतं किंवा वीरगीतं म्हणत होते त्यामुळं जुनी गाणीसुद्धा एवढी महत्वाचे तेव्हा सुुधा आजचे सुद्धा गाणी खूप महत्त्वाचे कारण या्च्यात आभ्यास होऊन आता केवळ औषध आणि आपली मनोदशा ठीक करण्यासाठी औषधाचा वापर न करता म्युझिकल थेरपी म्हणून हल्ली एक औषधोपचाराची नवीन शाखा पुन्हा सुरू झालेली आहे जी पूर्वी होती आणि ती प्रगत आता जास्त होत ते त्याच्यावर अभ्यास होत आहे त्यामुळच मला आजकालच्या गाण्यामध्ये पण खूप भाव दिसतात आणि आवडतात आजकालची गाणीसुद्धा